मराठी भाषेला आधुनिक युगात काही महत्त्वाची आव्हाने आहेत ज्यांचा सामना करून तिचे संवर्धन आणि विकास होऊ शकतो असे बरेचसे आव्हानं आहे जसं की आधुनिक तंत्रज्ञानात मराठीचा अभाव जसं संगणक प्रणाली मोबाईल ॲप्स आणि ए आयसारख्या तंत्रज्ञानामध्ये मराठी भाषेला पुरेसा साधनांचा अभाव आहे उदाहरणार्थ जसं की भाषांतर साधने आवाज ओळख आणि मजकूर ते भाषण तंत्रज्ञान मराठीसाठी मर्यादित आहे आणि तरुण पिढीतील इंग्रजीचा प्रदा प्रभाव म्हणायला गेला तर शैक्षणिक आणि व्यवसायिक क्षेत्रामध्ये इंग्रजी भाषेचे वाढते महत्त्व मराठी वापर कमी करत आहे तरुण पिढी इंग्रजीमधे अधिक सहज संवाद साधतात अधिक सहज बोलतात त्यामुळे मराठीचा वापर कौंटुंबिक आणि सामाजिक जीवनातही खूपच जास्त कमी होत चालला आहे त्याच्यानंतर शहरीकरण आणि स्थलांतरामुळे देखील त्याच्यावर अभाव आहे जसं की शहरातील मराठी भाषांमधे हिंदी आणि इंग्लिशचं खूप जास्त मिश्रण केले जातं त्याच्यामुळे मराठी खूप कमी वापरली जाते आणि जे स्थलांतर करून आलेले लोक असतात ते मराठी शिकण्याचा प्रयत्नच करत नाही ज्यामुळे भाषिक आपली जी भाषा आहे तिचे खूप विविधतेमध्ये मराठी मागे पडते त्याच्यानंतर शैक्षणिक प्रणालीतील दुर्लक्ष पाहायला गेलं तर जसं अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मराठीला दुय्यम स्थान दिलेले आहे म्हणजे दुसरे स्थान दिलेले आहे मराठी माध्यम शाळांची संख्या खूप जास्त कमी होत चालली आहे पालक आता जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमाांच्या शाळांना खूप जास्त प्राधान्य देत आहेत त्याच्यामुळे सुद्धा मराठीकडे दुर्लक्ष होत आहे आणि कौटुंबिक पातळीवर पाहायला गेलं तर अनेक कुटुंबांमध्ये मराठी बोलण्याऐवजी इंग्रजी किंवा हिंदीचाच वापर जास्त केला जातो आहे म्हणजे महाराष्ट्रातसुद्धा मराठी भाषेला प्राधान्यच दिले जात नाही आहे ज्यामुळे पुढील पिढीला मराठी भाषेचं काही ओळख नसणारच आहे म्हणजे पूर्ण शुद्ध मराठी काय असते हे त्यांना कळेल की नाही काय माहिती आणि साहित्य आणि कलाक्षेत्रामध्ये पण तेच आहे की अनेक चित्रपटनिर्मात्यांना मराठीमध्ये काम करण्यासाठी पुरेसे प्रोत्साहन आणि आर्थिक मदतच मिळत नाही तर त्याच्यासाठी असे बरेच उपाय आहेत जे आपण करू शकतो म्हणजे मराठीसाठी डिजिटल स्थानाची निर्मिती करणे शाळा शाळा आणि महाविद विद्यालयामध्ये तंत्रज्ञानामध्ये मराठी भाषेचा समावेश वाढवू शकतो आणि साहित्य कला आणि चित्रपटक्षेत्राला प्रोत्साहन देऊन सुद्धा आपण मराठी भाषेचं स्थान उच्च करू शकतो आणि मराठी भाषेचं कौटुंबिक पातळीवर सक्रिय वापर करणे म्हणजे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी घरामध्ये तरी आपापल्या मराठी भाषेचा वापर करणे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे नक्कीच मराठीचा वारसा जपण्यासाठी आणि तिचा विकास साधण्यासाठी असे आव्हानांना आपण सामना करू शकतो